सध्या इंग्लिश मिडीयमचं प्रमाण वाढत चाललं आहे आजकालच्या मुलांना सर्रास इंग्लिश माध्यमात प्रवेश दिला जातो आहे आणि यामुळे आजकालच्या मुलामुलींना नीट मराठी भाषा उच्चारताही येत नाही आहे अशा पद्धतीचा मराठी भाषेचा खूप मोठं नुकसान किंवा मराठी भाषेची खूप मोठी हानी होत आहे खरंतर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे इंग्लिश ही जरी काळाची गरज असली तरी मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि आपल्या मातृभाषेचं जतन आपणच करायचं असतं त्यामुळे मराठी भाषेला आपणच एक उत्तम दर दर्जा मिळवून देऊ शकतो तर यासाठी इंग्रजीसोबतच मराठी भाषेलाही आपण प्राथमिकता दिली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याची सुरुवात आपण प्रत्येकाने आपल्या घरातून आपल्या विचारातून केली पाहिजे आणि हे विचार फक्त म्हणून होणार नाही आहे तरी ह्या विचारांसाठी प्रत्येकाने स्वतः आतून अंतकरणापासून तो निर्णय घेतला गेला पाहिजे आणि हा निर्णय आत्मसात हा निर्णय अमलात आणण्यासाठी स प्रत्येकाने ठामपणे निर्धार केला पाहिजे स्वतःच्या घरापासून यासाठी सुरुवात केली पाहिजे उदाहरणार्थ आपल्या घरातल्या मुलांना आपण जास्त करून मराठी भाषा त्याचप्रमाणे मराठी भाषा आणि सेमी इंग्लिश माध्यमात सुद्धा आपण आपल्या मुलांना घालून इंग्लिश भाषेसोबत मराठी भाषे चाही अभ्यास करून देऊ शकतो मराठी भाषेची माहिती आपण देऊ शकतो मराठी भाषेचं शिक्षण आपण देऊ शकतो यासाठीच आपण इंग्लिश इंग्रजी भाषेसोबतच मराठी भाषेलाही प्राथमिकता दिली पाहिजे आणि यासाठीच घरातील समाजातील समाजातील प्रत्येक व्यक्ती हा ही मराठीचा आग्रह धरणारी असायला हवी आणि यासाठीच प्रत्येकानं पुढाकार घेतला पाहिजे की मराठी भाषा आज आपण बघतो की किती मराठी भाषा ही किती लोप पावत चाललेली आहे आपण सर्रास बघत असतो की इंग्लिश माध्यमात मुलांना प्रवेश देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे कुठेतरी हे असंच चालू राहिलं तर मराठी भाषा ही

मराठी भाषा ही अत्यंत दुर्मिळ भाषा म्हणून काही दिवसांनी ओळखली जाईल आणि एक मराठी माणूस म्हणून की आपल्याला ही अत्यंत खंत वाटणारी गोष्ट आहे आणि म्हणूनच मराठी भाषा ही टिकली पाहिजे जगली पाहिजे ही मराठी भाषा

छत्रपती शिवाजी महाराजांपासून असेल तर छत्रप छत्रपती स शिवाजी महाराजांच्या काळापासून असेल त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर ह्यांच्या काळापासून आहे ह्या मराठी भाषेला संतांची परंपरा आहे तर ही मराठी भाषा टिकवणं जागृत ठेवणं या पुढेही तिचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने ह्यासाठी प्रयत्नशील राहावं ही भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे मराठी मराठी च्या जतनासाठी आपणच कारणीभूत ठरू शकतो आणि आपणच मराठी भाषेच्या विकासाला हातभार लावू शकतो आणि मराठी भाषेच्या विकासाला हातभार लावण्यासाठी आपण कुठेतरी मराठीला प्राथमिकता आपण आपल्या मनातून देणं गरजेचं आ आपण आपल्या विचारातून मरा मराठी भाषेला प्राथमिकता देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मराठी भाषा ही खूप पुढे न्यायचं प्रत्येकाणे अगदी मनापासून ठरवलं पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने कृतीशील प्रयत्न केले पाहिजे यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून आपल्या वाडीपासून आपल्या गावापासून आपल्या समाजापासून या आपल्या मराठी भाषेसंदर्भात कृतिशील प्रयत्नांचे विचारांचे विचारांची दिशा योग्य रीतीने साधण्याचा प्रयत्न करायला हवा